अगं आमच्या की नाही फॅनमध्ये काही प्रॉब्लम झालेलं आहे तो प्रॉब्लम तुमच्याकडनं सॉल होईल का तर बघा बरं फ्यान खूप आवाज करत आहे आमचा तर ते बघून जा तुम्ही त्याला चेंज करावं लागेल का अजून हो खूप आवाज करत आहे फ्यान कारण ते एका स्पीडवर फिरत आहे त्यामुळे खूप त्रास होतो नं काय काय दुरुस्त करायचा आहे ते बघा आणि ते व्यवस्थित करून द्या बटना बटनामध्ये काय फाल्ट असेल काय तो बघा आणि म्हणजे तो एका स्पीडवर नाही चालला पाहिजे रेग्युलेटर पण चेंज करा कारण त्याचा खूप त्रास होतो म्हणजे रेग्युलेट क म्हणजे कमी जास्त पण झाला पाहिजे फ्यान

हो हां पैसे पैसे किती खर्च किती लागेल तुम्हाला तर आम्हाला सगळं बापरे एवढे सारे पैसे म्हणजे पाच सहा पैसे किती जास्त झाले ना फक्त रेगुलटर बदलवायचे एवढे पैसे बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे